हॅलो मी सविता प्रधान बोलत आहे सारखं एक तुम्ही या ना आपण पाहायला जाऊ तुम्ही येत असेन तर या माझ्याकडे गाडी आहे स्कार्पि स्कार्पिओ गाडी मोठी

तीन हजार रुपये

हं ते पाहूना मग आपण करायचं कमी जास्त हो आहे ना आहे जेवण राहते तिथं हो राहण्याची बी व्यवस्था आहे

तिथं ते प्राचीन प्राचीन काळातले ते फोटोस आहे गार्डन आहे छान आहे तिथं पाहण्यासारखं हो हो ठीक आहे तिथे हम्म म्हणजे कसं म्हणत आहे तुम्ही बुकिंग म्हणजे आपलं गा

हां हां हां हां हां तिथे आ क शंभर रुपये फी राहते हां हां हो हो हो